ज्योती भालेराव बोलत आहे का हां तू आज ऑफिसला नाही आलीस अच्छा काय प्रॉब्लेम झाला आहे का मग तू न सांगता न अर्ज काय देता तू ऑफिसमधून सुट्टी करते आमची कामं आम्ही करावं की तुमची कामं करायची आम्ही तुझा परफॉर्मन्स खूप कमी दिसतो आहे आम्हाला तुमची सॅलरी खूप कमी देणार आम्ही चालेल तुम्हाला अगं पण तुझी दर महिनीला नाटकं असतात तुझं हे झालं तुझं ते झालं गेल्या महिन्यात पण तू असंच सांगितलेलं हाच प्रॉब्लेम सेम तुझा सेम प्रॉब्लेम येतात काय सगळीकडे पण तो एकच प्रॉब्लेम दर महिन्याला येतो काय हे काय आता बोलली असती हां पण ऑफिसची पण काय जिम्मेदारी असतात काय प्रोसिजर असते सुट्टी वगैरे घ्यायची असेल तर सांगावं लागते पहिलं असंच डायरेक्ट नाही घेऊ शकत ना मग तुमच्यामुळे बाकीचे जे हे असतात हे ते आम्हाला ओरडतात ना यंदा तर मला ओरडतात मला सांगतात काय सॉरी म्हणजे आम्ही इथे आम आम्ही बोलतो आहे ते आम्हाला काय होतच नाही बॉस आम्हाला बोलतो तुम्हाला कोणाला बोलत नाही हां मग ह्या महिन्यात तू बॉसकडून सॅलरी घे माझ्याकडनं काही घेऊ नको कारण की बॉस माझ्यावर भडकला आहे तर मला नकोच सांगू तू तुझं बघ आणि बॉसला सांग अरे पण सारखं सारखं किती सांगणार एकदा सांगितलं बस झालं ना किती वेळा मी त्यांना सांगू की असं झालं तसं झालं एकदा समजून घेतलं दोनदा घेतलं किती सांगणार ओके ठीक आहे मी बघते बोलते त्यांच्याशी काय झालं आहे काय नाही मी सांगते त्यांना त्यांना जर पटलं तर ठीक आहे नाहीतर मग तू आणि बॉस बोलून घ्या ठीक आहे कॉल किंवा काय पण करू शकता आणि हे आणि सॅलरीचं पण त्यांना विचारून घे कारण की माझ्या हातात एवढं नाही आहे त्यांनी मला बोलले तेवढं मी तुला सांगणार आहे हां ठीक आहे पण तू बघ एकदा बोल त्यांच्याशी मग मला कळव काय बोलले ते काय नाही ठीक आहे आणि जास्त प्रॉब्लेम वगैरे काय झाला असेल तर कळव आम्हाला ओके ठीक आहे आणि ठीक आहे चल तू बोलते अआहे प्रॉब्लेम आहे तर घे काळजी वगैरे ठीक आहे चालेल हां आणि फोन कर बॉसला आणि विचार ओके